दोन दिवसाअगोदर मी फोन घेतला होता हं फोन तो एम आय कंपनीचा होता तो फोन तर मला इतका आवडला इतका आवडला खूप जास्त हं मला त्याचे कमीत कमीत कमी रेटमध्ये पडला जसं तो ऑनलाईन बघितला होता तर पंधरा हजारापर्यंत दाखवला होता पण मला इथे बारा हजारमध्येच पडला त्याची नाही पण त्याची क क्लियारीटी पिच्चर क्वालिटी वगैरे पण खूप छान आहे त्याचं मॉडेल पण खूप छान आहे आणखी ते दिसायला पण खूप छान आहे त्याचं रॅम रोम जी बी त्याचं सेल्फी कॅमेरा खूपच जास्त छान वाटला मला तर आणखी फोनची थिकनेस हं आणखी त्याची स्क्रीन पण खूपच जास्त छान आहे